आमच्या राज्यामध्ये सांस्कृतिक अस्मितेमध्ये मराठी भाषा ही आहे आणि महाराष्ट्रामध्ये राज्यभाषा ही मराठी आहे आमची मातृभाषा ही मराठी आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचे उपभाग आहे जसे आम्ही कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये राहतो तर आमच्या इथे मालवणी भाषेचा वापर केला जातो इथे मालवणी भाषा बोलली जाते तसं ते विदर्भामध्ये वऱ्हाडी भाषा बोलली जाते मरा मराठवाड्यामुळे तिथल्या प्रकारची भाषा बोलली जाते तर अशा वेगळ्या प्रकारचे आहे पोटभाषा आहे पण प्रामुख्याने प्रमुख प्राधान्य दिले गेले आहे मराठी भाषेला दिलेलं गेलं आहे त्यामुळे इथले जे शिक्षण आहे हे प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये शिक्षण दिले जाते पूर्णपणे तसेच ना नाटकं नाटक असतं नाटक सादर के करण केलं जातं ते पण मराठी भाषेमध्ये असतं तसेच चित्रपट महाराष्ट्रामध्ये जे चित्रपट रिलीज होतात जे चित्रपट बनवतात ते मराठी भाषेमधूनच बनवले जातात आजकाल काय झालं आहे की इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम शिक्षणाला जास्त महत्त्व दिल्यामुळे याचा कुठेतरी जरा हळू लुप्त होत चालली आहे मराठी भाषा मग ते पु आपल्या पुढच्या पिढीपर्यंतही पोचवणे खूप गरज आहे त्यांच्याबद्दल टिकवून ठेवणे ही खूप गरज आहे कारण इथली मातृभाषेला महत्व आहे त्यामुळे ते पूर्णपणे मराठी भाषा लुप्त होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ही महाराष्ट्र ही मराठी भाषा तशीच टिकवून ठेवली पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत ती महा मराठी भाषा पोचली पाहिजे मग त्यांनी पण हीच मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे अभिमानाने आत्मसात केली पाहिजे आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण मराठी मराठी भाषा